तूर डाळ मूग डाळ उडीद डाळ सालासकट मूग डाळ वालाची डाळ मूग मटकी हरभरे सोयाबीन साखर गूळ जिरं हिंग हळद